हां नमस्कार मी मुंबईहून बोलते आहे मला कोल्हापूर दर्शनसाठी यायचं होतं मी पुढच्या आठवड्यात यायचा विचार करते आहे माझं रेल्वेचं बुकिंग झालेलं आहे आणि माझ्या बरोबर लहान मुलं पण आहेत मी कुटुंबासहीत येते आहे आणि आजी आजोबा पण आहेत हां तर मी रे रेल्वेने येणार आहे आम्ही सातजण आहोत हां सातजण आहोत आम्ही सकाळी सात वाजता उतरणार आहोत आणि आम्ही हॉटेलला उतरणार आहोत तिथे फ्रेश होऊन मग आम्हाला कोल्हापूरदर्शन करायचं आहे तर आम्ही गुगलला सर्च केलं होतं तेव्हा तुमचा नंबर मिळाला मला आ हा हॉटेलचं बुकिंग केलेलं आहे

हो न्यायला आली तरी चालेल पण सध्या रस्ते कसे आहेत म्हणजे आम्ही सातजण आहोत ना आणि आजी आजोबा पण आहेत माझे मग आम्हाला कुठे कुठे तुम्ही न्याल आधी कोल्हापूर दर्शनमध्ये आणि तिथे जाण्यासाठी रस्ते वगैरे कसे आहेत बरं

हॅलो

हो चालेल ना चालेल चालेल

बरं पण पन्हाळगडावर म्हणजे गाडीवरपर्यंत जाते का कारण आजी आजोबा असल्यामुळे ते चालू शकतील का गड चढू शकतील का गाडी जाते का हां येऊ शकतात आणि मग उरलेल्या काय ते गाडीत बसू शकतात

जाता येईल ओके पण मग तुम्ही जो गाईड देणार म्हणालात तर तुम्ही जी फी आमच्याकडून घेणार त्याच्यातच आहे का त्यांना वेगळे पैसे द्यावे लागतील गाईडसाठीचे बरं बरं चालेल चालेल आणि तो व्य आम आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत त्यामुळे मग सगळं तो व्यवस्थित दाखवेल ना तिथे नेईल ना ओके

बरं बरं पण मग हे कोल्हापूरदर्शन करण्यासाठी किती दिवस लागतील

बरं मग मग ते कोल्हापूर राधानगरी अंतर किती आहे म्हणजे रस्ते चांगले आहेत ना म्हणजे आम्ही जाऊ शकतो ना तिथपर्यंत

हां म्हणजे आमचं काही प्लॅन चेंज झालं बदल झाला त्याच्यामध्ये आणि आम्ही तुम्हाला कळवलं किंवा माणसं आमची ॲड झाली तरी सुद्धा तुम्ही आम्हाला सगळं व्यवस्थित नियोजन त्याचं करून देऊ शकाल ना हां चालेल चालेल ठीक आहे मी मुंबईहून आले की तुम्हाला फोन करते हो थँक्यू हां